हॅलो रवींद्र इलेक्ट्रॉनिक सर तुम्ही मागं आले होते आठ दिवस आधी आमच्या घरी तर तुम्ही ते गिजर आणि हां आमचं सरनेम आहे वानखेडे गृहलक्ष्मी नगरमध्ये राहतो आम्ही तर तुम्ही माझा आमचं ते गिजर वगैरे बिघडलं होतं तर तुम्ही ते दुरुस्त करून दिलं होतं ना तर त्याच्यामध्ये सर आज सकाळी मी गेली होती तर त्याच्यामध्ये स्पार्किंग झाली आणि धूर पण निघत होता हा तर काय प्रॉब्लेम झाला असेल त्याच्यात

तर तुम्ही क सर आज येता का मग थोड्या वेळात

हो सर मी तेच तुम्हाला विचारणार होती आता की म्हणजे सेफ्टीसाठी आम्ही त्याला हात लावावा की नाही म्हणून मी तुम्हाला लाव लगेच फोन लावला

बरं बरं पण झालं तर आजच करा कारण आज माझी इथे कशी लहान मुलं वगैरे आहे दिवसभर मी लक्ष नाही ठेवू शकत ना त्यामुळे हां बरं हो नाही नाही ते बाकीचं सगळं आहे फक्त हे गिजरचंच आज

दुसऱ्या याला काही होणार नाही ना बरं ठीक आहे मग सर हो सर मग ठीक